हॅलो हां बोल तेजस्विनी हां हां त आता तुझी एक्झाम संपलेले आहेत आणि तुला तुझा रिझल्टपण खूप छान आहे तर तुला करिअर समोर काय करायचं आहे तू मला विचारलं होतं मागच्या वेळेस तुला नाईन्टी फोरच्यावर पर परसेंटेज आहेत तर आता तुला दहावीनंतर मला म्हणजे बारावीनंतर मला वाटत तू नीटची परीक्षा दिली पाहिजे आणि ते नीटच्या परीक्षेमधे जेव्हा तू छान मार्क्स येतील तेव्हा तू डॉक्टरीसाठी तुझा नंबर लागू शकते आहे डॉक्टरी मग तुला राधाकृष्ण तोष्णीवाल पण छान दवाखाना म्हणजे छान कॉलेज आहे तिथे आणि कर्नाटक आणि नागपूर तिथे पण छान कॉलेज आहे तिथे तू एखादी स्पेशालिस्ट पण बनू शकते कोशा कशाची आणि तुझं सायन्स खूप छान आहे तू पहिले नीटची एक्झाम दे आणि ते एक्झाममधे जसं तुला मार्क्स भेटतील तसं तुला एम डी नाहीतर एम बी बी एसला नंबर लागेल जसं कॉलेज म्हटलं तर मेडिकलसाठी राधाक्रिष्ण तोष्णीवाल कॉलेज छान कॉलेज आहे आणि नागपूरला पण सुंदर कॉलेज आहे तर तू तिथे पण ऍडमिशन घेऊ शकते आणि पाच वर्षात म्हणजे तुझा जो कोर्स आहे तो कम्प्लीट होणार आणि समोर जर एम डीसाठी असेल तर अजून तीन व अजून दोन वर्ष तुला करावे लागतील अकोल्यामध्ये कृषी नगराच्या साईडला आहे ते कॉलेज राधाकृष्ण तोष्णीवाल मेडिकलजवळ वर आणि तिथे प्रॅक्टिकल पण खूप सुंदर करून घेतात आणि तिथं तीन वर्षानंतर तुला जॉब पण लागते

तिथे फीज अतिशय अशी कमी आहे पण हे जे तिथं जे टीचिंग आहे ते टीचिंग खूपच सुंदर आहे आणि तुला फीज जास्त नाही तुला पन्नासच्या जवळ पन्नास हजाराच्या जवळपास तुला भरावे लागतील हां तर ते हॉस्पिटल ते कॉलेजसुद्धा चांगलं आहे आणि एक ना नागपूरचं आहे